मराठी लोकात जे अस्थानिक लोकं आहेत ते मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल असतात ते एक दिवस त्यांना काय बोलायला आणि काय भेटायला पण हेच्यामध्ये ते जे अस्थानिक लोकं असतात ते ना ते काय पण जे सेल करतात बेचतात त्यांच्या वस्तू आणि फूड वगैरे काय पण ते त्याचामध्ये जास्त काँट्रीब्युट करतात अस्थानिक अर्थव्यवस्थामध्ये कारण ते मराठी चे युज होतो ते लोगन त्यांना कनेक्ट करते